हां अलीकडे सध्या अलीकडच्या वर्षामध्ये आपण बघतो की सुफी गीते खूप अतिशय लोकप्रिय झालेले आहेत आणि त्यातले तर एक सुफी गायक म्हणजे आपले नुसरत फते अली खान म्हणजे जे जे खूप छान असे गाणे गातात आणि त्याच्यामुळे लोकांचे खूप आवडते झाले आहेत ते आणि असे असे खूप सिंगर किंवा गायक आहेत जे सुफी गीते गातात आणि ते आजकालच्या या वर्षामध्ये खूप आवडीचे लोकांना खूप आवडीचे झालेले आहेत त्या गाण्यांमुळे लोकांना खूप आनंद मिळतो आहे आणि ते खूप एन्जॉय करतात आणि मी पण खूप एन्जॉय करतो